खूप लोकं असे काही पण म्हणतात की माझ्या दुका माझं एक दुकान आहे त्या दुकानात म्हणजे महागच सामान मिळते की म्हणजे असं चांगलं मिळत नाही महाग खूप मिळते जे पाहिजे ते मिळत नाही म्हणजे अवेलेबल नसते तर मग मी त्या गोष्टी म्हणजे मी समजून घेतलं आणखीन मी प्रयत्न कर केला की मी ज्यांना त्यांना जे सामान पाहिजे असते ते सामान मी आणू आणखीन जे सामान महाग आहे ते सामान मी आणखीन म्हणजे कमी भावात आणू शकेन आणि त्यांना देऊ शकेन आणखीन जे सामान त्यांना अवेलेबल नसते माझ्या दुकानात ते सामान मी आणायचा म्हणजे प्रयत्न करते आणते सुद्धा जे मिळालं ते आणखीन जे मिळालं नाही ते मी आणायचा प्रयत्न करते दुसऱ्या जागेवरून शोधायचा ते कधी कधी मिळतात कधी मिळत नाही आणि म्हणजे मी अशा प्रकारे हे सुविधा चालू असते माझ्या आणखीन हेच आणणं नेणं मीन्स चालू असते सामान